नमस्कार मी ईश्वरी तर सेनारिओ दिलेला आहे तुम्ही एका कृषी परिषदेला उपस्थित आहात जिथे पीक विमा धोरणांवर चर्चा केली जात आहे तुम्हाला उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या व्याप्तीची आणि ते तुमच्या शेतीच्या कार्याला कसे लागू होतात याची अधिक चांगली समज मिळवायची आहे ॲक्शनमध्ये पीक विमा पॉलिसींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या ब्रेकआउट सत्रांमध्ये सहभागी व्हा सादरीकरणा दरम्यान नोंदी घ्या आणि व्य वक्त्यांना व्याप्ती पर पर्याय धोरण मर्यादा आणि योजनांमध्ये अलीकडील कोणतेही बदल किंवा अपडेट्स याबद्दल प्रश्न विचारा

नमस्कार तर आपण आता ह्या परिषदेमध्ये विविध कृषी संबंधित विषयांवर चर्चा केली मला काही प्रश्न आहेत ते मी तुमच्यासमोर मांडते कृपया मला उत्तर द्यायचा प्रयत्न करावा तर तुम्ही जे म्हणालात की फर्टिलायझर तुम्ही अर्ध्या किंमतीत आम्हाला द्याल तर त्याची मर्यादा काय म्हणजे तुम्ही किती वर्षांसाठी आम्हाला ही पॉलिसी देणार आहात की कायमस्वरूपी ही पॉलिसी आकारण्यात येणार आहे एका वर्षासाठी बरं आणि त्याची काही वेगळी प्रक्रिया आहे का म्हणजे आम्ही त्या गोष्टीसाठी आमचं रेजिस्ट्रेशन वगैरे काही करायचं आहे का आणि दर वर्षाला जर आम्हाला हे उपभोगायचं असेल ही सवलत तर आम्ही दरवर्षी वेगळा फॉम भरणं गरजेचं आहे का अच्छा म्हणजे दरवेळी आम्ही आमचे डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करायचे तुमच्या ऑफिसमध्ये आणि आम्हाला वर्षाला ही सवलत घेता येईल आणि हे किती ह्याची मर्यादा आहे की दरवर्षी आम्ही डॉक्युमेंट्स देऊन ही सवलत घेऊ शकतो पाच वर्षांपर्यंत म्हणजे पाच वर्षांपर्यंतच आम्ही ही सवलत घेऊ शकतो त्या पुढे नाही ओके धन्यवाद आणि मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की जर अवकाळी पाऊस आला आणि पिकांचं नुकसान झालं त्याच्यामध्ये बिया बियाणाचे जे काही आम्ही पैसे त्याच्यात इन्व्हेस्ट करू त्याच्यामध्ये जर आमचं नुकसान झालं तर तुमच्याकडून आम्हाला काय सवलत मिळू शकते किंवा आमचा कसा फायदा होऊ शकतो बियांचे अर्धे पैसे आम्हाला मिळतील अवकाळी पावसात किंवा जर झाडाझुडपांना कीड लागली तर त्याचा औषध वगैरे आम्हाला मिळेल का कीड कितपत आहे त्याच्यावरती कीड कितपत आहे त्याच्यावरती किती पैसे तुम्हाला परत मिळतील हे ठरेल ओके चालेल ठीक आहे धन्यवाद